इथे जवळपास पीपल्स कॉलेज आणि जगदंबा जुनियर कॉलेज आहे दाते कॉलेज आहे तर इथ जसं आर्ट्स कॉमर्स सायन्स होकेशनल सायन्स असे अभ्यासक्रम इथे उपलब्ध आहे आणि बाकी त्याच्यानंतर जसं कॉ शिक्षण घ्यायचं असेल इंजीनारिंग झालं किंवा एम टेक झालं बाकी काही दुसरं शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना थोडंसं बाहेर जावंच लागते कारण की शिक्षण चांगलं घ्यायचं असले तर थोडं मेट्रो सिटी मोठ्या सिटीमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जावं लागतं